शासनाकडून क शेतकऱ्याला नवीन वीज घ्यायची असली तर त्याला पहिले डिमांड डिमांड पाठवा लागते डिमांड केल्यानंतर त्याचं आपल्याले काही कागद कागदपत्राची पूर्तता करावी लागते त्याच्यानंतर एम एस सी बी इंजिनियर येऊन त्याचा आपला सर्वे केला जाते सर्वे केल्यानंतर त्याची मोज माप होऊन किती रुपयाचे डिमांड आहे ते पावती फाडल्या जाते आणि ते आपल्याला मग जे बँकेत भरावे लागते त्याच्यानंतर आपल्याला प्रथम पोल दिला जाते पोल दिल्यानंतर काही दिवसांनी मग त्याचं आपल्याला परमनन वीज जोडणी करून देण्यात येते